हो बोला कोणत्या प्रकाराचे शूज सगळे व्हेरियंट भेटून जाणार तुम्हाला हाय हिल्स निकचे ब्रँडेड पण भेटून जाणार लोकल पण भेटून जाणार तुम्हाला स्पोर्ट्स शूज भेटून जाणार स्पोर्ट्स शूजमध्ये अगर ब्रँडेडमध्ये मी तुम्हाला सांगू तर निकी आहे प्युमा आहे जॉर्डन आहे अशी व्हरायटी आहे आपल्याकडे आणि जॉर्डन हे खूप म्हणजे खूप मोठा ब्रँड आहे त्याच्यामध्ये कोणती व्हरायटी नाही येत अजून दुसरी दोन्ही येतात प्रायझेस त्याचे वाले तुम्हाला साडेचार हजारपासून तर असं चालू आहे नाही ना त्याच्यापेक्षा कमी मग तुम्हाला हां फर्स्ट कॉपीमध्ये भेटून जाणार ते पण तुम्हाला हजार दीड हजारपर्यंत भेटून जाणार लेदरचे पण भेटून जाणार तुम्हाला हो हिल्स भेटून जाणार तुम्हाला त्याची प्रायजेस तुम्हाला राहणार तरी पण दीड हजारपासून

कमीत कमी मग पाचशे रुपयापर्यंत हां भेटून जाणार ना ठीक आहे ना किती बल्क पाहिजे होतं तुम्हाला ठीक आहे ना सांगून द्या तुम्हाला साइज वगैरे मग मी तसं बल्कमध्ये तुम्हाला रेट ऑफ इंटरेस्ट जे पण लागेल ते तुम्हाला सांगून देणार ठीक आहे फक्त पाच परसेंट कमी होऊन जाणार त्याच्यात ठीक आहे